लोक जे आहे घरी जांबाचे झाड लावतात अनारचे झाड लावतात आणि काही वेली पण लावतात झाडांच्या त्याच्यापासून शेंगा वगैरे मिळतात आणि त्याची विक्री करतात बाजारामध्ये जाऊन त्याच्यापासून त्यांना काही प्रॉफिट होते काही कधी लॉस होते आणि त्यांच्यामुळे त्यांचं घरी पण व्यवस्थित सगळं चालतं आणि तसे पण आपल्या इकडले लोक शेतामध्ये लावतात केळं कोणी केळांचे झाडं लावते कोणी अननस वगैरे अशी शेती करतं आहे अशी अननसची म्हणा शेंगांची कोणी माळवं म्हणतात ते लावतात शेती टमाटर वगैरे सगळं लावतात आणि त्याला बाजारामध्ये जाऊन विकतात त्यामुळे आपल्याला फ्रेश भाजीपाला पण मिळते आणि त्यांना पण प्रॉफिट होते आणि अशा काही म्हणजे नवीन नवीन ते लोक रोप लावतात आणि त्यामुळे आपल्याला नवीन नवीन भाजी भाजी म्हणा फ्रुट्स म्हणा ते ट्राय करायला मिळतात असे काही फ्रूट्स आहेत जे आपल्याकडे नाही मिळत दुसऱ्या कंट्रीमध्ये मिळते ते पण लोक आता त्या कंट्रीतले म्हणजे त्यांना माहीत झाला आहे की ते त्या कंट्रीमध्ये लावलेले आहे म्हणून त्यांनी पण आपल्या इथे लावलेलं आहे जे ते स्वतःला डेव्हलप करत आहे आणखी की बा आपण पण ते शेतामध्ये लावलं पाहिजे आणि आणखी आपल्याला प्रॉफिट मिळेल त्यासाठी